इंडियन आयडलसारखे म्युझिक रियालिटी शो मी बघायची त्यातला माझा आवडता कलाकार जर बघितलं तर सुनीधी चौहान असेल किंवा श्रेया घोशाल असेल तर ह्यांना मी लहानपणी बघितलेला आहे की त्यांनी किती चांगल्या प्रकारे गाण्याचं सादरीकरण केलेलं आहे आणि त्यांचं गाणं ऐकून आणि हळूहळू त्यांनी गाण्यामध्ये केलेला सुधार आणि त्यांच्या गावाजातला गोडवा हे माझ्या नेहमीच आवडतीचे विषय ठरलेले आहे तर माझं गाणं सुधारण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे सुनीधी चौहान जर बघितलं तर ती किती बारा वर्षाची मुलगी होती जेव्हा ती इंडियन आयडलसारख्या क म्युझिक रियालिटी शोमध्ये आली आणि त्यानंतर तिला जसं जसं मार्गदर्शन मिळत गेलं तशी ती प्रत्येक राऊंड पुढे पुढे जा जाऊन ती त्यामध्ये विनर ठरली आणि त्यानंतर तिला बऱ्याचशा फिल्म्समध्ये संगीत गाण्यासाठी किंवा गाणं म्हणण्यासाठी तिला संधी मिळाली आणि तिनं त्या संधीचं खूप चांगल्या प्रकारे सोनं केलं आहे असं आपण म्हणू शकतो त्याचसोबत आता सुनीधी चौहान ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी म्हणते आणि खूप चांगल्या प्रकारे तिच्या गाण्याचं सादरीकरण असतं म्युझिक कॉन्सर्ट करते लाईव्ह शो करते त्यासोबत ती चांगलं नृत्यही करते तर हे तिच्याकडून घेण्यासारखं मला आहे असं वाटतं